मी दररोज चार तास धावतो दोन तास सकाळी दोन तास संध्याकाळी धावतो धावल्याने आपले शरीर चांगले राहते स्फूर्ती राहते आपला ॲक्टिवनेसपणा राहतो मला पोलीस भरतीमध्ये जायचं आहे धावल्याने माझा तिकडे पण व्यायाम होतो त्यानंतर मी धावत आहे तर मला तिकडे लवकर हे होणार मी त्यांची चे ह्याची परीक्षा राहते धावण्याची वगळे जे प्रॅक्टिकली जे राहते फिजिकली त्यामध्ये मी पास होणार म्हणून मी जास्त वेळ धावतो मला माझे ध्येय साध्य करायचे आहे ते धावल्याने